हा पेंटरचा नंबर आहे का माया कस्टमर बोलत आहे मी

तुम्ही काय नेमकं पेंटरी पेंटिंग कोणत्या कोणत्या प्रकारचे करता हो का नाही म्हणजे माझं घर झालेलं आहे आता तर मला कं घराची पेंटिंग करायची आहे आणि छोटंसं मंदिरा मंदिराची पेंटिंग करायचं आहे तर त्याची फी पैसे वगैरे आणि फी काय घेता पन्नास हजार काय बाई आता सांगाय डेअल सहा सात लाख रुपये लागून गेले ना त्याच्यात पन्नास हजारवरचे खूप वेळेवरती देतील काहीतर हं काहीतरी कमी करा बुवा मग काही कमी जास्त होणार नाही का दहा हजार बरं ठीक आहे ना चालते ना चालते ना कलर वगैरे आहे ना चांगले पण हं ठीक आहे मंदिराला पण चांगलाच कलर कलर लागेल का ठीक आहे मग कधी येता मग ठीक आहे मग उद्या येऊन जा मग पहिले तुम्ही बा पहिले म्हणजे घराची पायसान ना किती रूम आहे काय आहे मंदिर किती केवढं आहे काय असं ठीक ठीक आहे ठीक आहे या मग उद्या या मग